मी काही दिवसापूर्वी ड्रेस आणला होता तो ड्रेस त्या दुकानवाल्यानी सांगितलं खूप छान आहे चांगल्या कॉलेटीचा आहे पण जेव्हा मी घरी आणला तेव्हा तो ड्रेस पूर्ण खराब होता कलर निघाला फाटलासुद्धा आणखी तो ड्रेस पूर्ण असा हे झाला लूज आणखी खूप खराब झाला तो कपडाच चांगला नव्हता